नमस्कार वर्ल्डवाईड स्टोअर का हो मी कुलकर्णी मॅडम बोलते आहे मला एक चांगला लॅपटॉप हवा आहे हो मला ऑफिसच्या कामासाठी तो घ्यायचा आहे त्यामध्ये एम एस वर्ल्ड एक्सेल सी डी प्लेयर मेमरी पण चांगली हवी बरं का हो आणि बॅटरी बॅकअप देखील स्ट्राँग हवा आहे कोणत्या कंपनीचे लॅपटॉप आहेत तुमच्याकडे बरं बरं ॲपल नंतर ॲपल महाग असेल ना पण तो एवढा एवढं माझं बजेट नाही आहे दुसरे कोणते आहेत मग तुमच्याकडे कोणते म्हणालात ओके ओके एच पी डेल लिनोवो एसर चालेल चालेल पण मला लाईटवेट म्हणजे इझी पाहिजे आहे न्यायला ऑफिसमध्ये कारण रोज मला ऑफिसला ने आण करायची तर त्याचं थोडं वेट पण थोडा कमी वजनाचा हवा आहे अणि स्क्रीन साईज मला पंधरा इंच हवं आहे बरं का एट जी बी रॅम आणि एच डी डिस्प्ले पण हवा आहे बरं बरं सर्व त्याच्यामध्ये आहे का हो चालेल चालेल आणि लेटेस्ट प्रोसेसर हवा आहे इंटेलचा आही किंवा त्यापुढचा तो चालेल मला बरं आहे का तुमच्या स्टॉकमध्ये बरं बरं बरं चालेल आता मी आता ऑफिसमध्ये आहे मला एक दिवसाने सुट्टी आहे तर त्या दिवशी मी येऊन तो तुमच्याकडून खरेदी करेन तर डिलिवरी लगेच मिळेल का वेटिंग आहे त्याला दोन दिवसात मिळेल बरं बरं बरं बरं चालेल त्याची आणि किंमत काय म्हणालात काही डिस्काऊंट वगैरे देणार का तुमच्या नेहमीच्या ग्राहकांना ह हो हो बरं बरं बरं चालेल अणि त्याच्याबरोबर काही ॲक्सेसरीज मिळतील का काय म्हणाल्या मिळतील बरं बरं काय मिळेल ओके ओके लॅपटॉप बॅग माऊस माउस पॅड इअरफोन वगैरे मिळेल बरं बरं बरं चालेल चालेल मी येते मला सुट्टी आहे परवा त्या दिवशी येऊन मी खरेदी करेन पेमेंट त्याचं कसं करावं लागेल चेक मी चालेल का बरं बरं एन ई एफ टी करू शकते का मी बरं बरं मला तुमचे बँक डिटेल दिले तर मग मी एन ई एफ टीने पेमेंट करेन पण मला चांगला लॅपटॉप द्या हां कारण मला ऑफिसच्या कामाला वरच्या वर तो लागतो आणि एवढी मोठी वस्तू घेते आहे तर त्याची क्वालिटी पण तशीच हवी त्यामुळे आपण आत्ता जे बोललो त्याप्रमाणे मला सगळं पूर्ण असलेलाच लॅपटॉप द्या मी परवा येते मग हां धन्यवाद